नमस्कार वर्ल्ड टूर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्हाला क कशाबद्दल फोन केलं तुम्ही सांगू शकता का अच्छा तर नागपूर कसं आहे नागपूर आता एक खूप मोठा शहर झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही प्लेसेस मिळू मिळेल तुमच्या फॅमिलीसाठी आणि खूप म्हणजे असं मनाला भावूक करणारे पण प्लेसेस आहेत तर मला सांगू शकता का तुम्ही तुमच्या किती दिवसाच्या प्लॅन आहे अच्छा सात आठ दिवस तर सात आठ दिवसामध्ये मी तुम्हाला असे काही प्लेसेस सांगतो ज्याच्या तुम्ही खूप म्हणजे आनंद घेऊ शकता त्या प्लेसेसचे नागपूरमध्ये कसं आहे की खूप फेमस जागा खूप प्लेसेस आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो दीक्षाभूमी आहे त्यानंतर तिकडे फुटाळा लेक रामटेक सर्वात जबरदस्त एक प्लेस आहे रामटेक म्हणून ओळखला जातो तिकडे लता मंगेशकर म्युझिकल गार्डन पण आहे त्याच्यामध्ये ल आपले लता मंगेशकर जे म्युजिशियन्स वगैरे होते त्यांचे त्यांच्या बारेमध्ये खूप काही दाखवलेलं आहे पेंच नॅशनल पार्क आहे आणि तिकडे अंबाझरी लेक पण आहे ते खूप म्हणजे छानसं तिथे आपल्याला लेक पाहायला मिळतो तर असे खूप नागपूरच्या जवळपास आपल्याला प्लेसेस पाहायला मिळतात अच्छा तर ब्ल बजेट म्हटलं तर जास्त काय तुमच्या बजेट नाही येणार तुमच्या बजेटच्या अंदरच आम्ही तुम्हाला दाखवू तर आपण म्हणजे किती सात ते आठ प्लेसेस तुम्हाला दाखवू एक हप्त्यामध्ये पूर्ण प्लेसेस तुम्हाला पहायला मिळणार तर खूप पूर्ण बजेट पंधरा हजारामध्ये येऊन जाईल तर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही सांगा तसं मी तिकीट बुक करतो अच्छा ठीक आहे मी तुम्हाला सांगतो की उद्या परवा आपण तिकीट बुक करून टाकू आणि तसे मी तुम्हाला कळवतो ठीक आहे